हॅलो नमस्कार मी नरसिंग तांदळे बोलतो आहे हा सर ते माझ्या मुलाचं ॲडमिशन करायची आहे एल के जी यू के जीसाठी तर त्यासाठी ना न्य न्यू गुरुकूल स्कूलला त्याच्यासाठी थोडी माहिती पाहिजे होती काय फीस वगैरे काय क्रायटेरिया कसं कसं आहे सर मी प्रॉपर अंबेजोगाई काय सर एकाचं पाच वर्षाचा आहे आणि एक चा तीन वर्षाचा आहे चार वर्षाचा हां हां सर हां

तर विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांचे जे काय एज्युकेशन आहे त्यासाठी वैयक्तिक लक्ष म्हणजे दिलं जातं का

ठीक आहे सर

हां सर हां तेच तेच तेच तर डाऊट होते ते क्लियर रायचे होते ते आणि बऱ्यापैकी बऱ्यापैकी डाऊट माझे क्लिअर झाले आहेत तुमच्या बोलण्यावरून तर मी सर तुमच्या एकदा शाळेला व्हिजिट देऊ मी तुमच्या शाळेला दोन दिवसामध्ये एक विजिट माझं म्हणजे मी भेटून मग फायनल करून तुम्हाला कॉल कॉल बॅक करेल

ठीक आहे

सर नरसिंग तांदळे आहे मुलांचे एक नक्ष नक्ष तांदळे आणि राहुल राहुल तांदळे ओके सर ओके नक्की सर